बा बाईक व बाईकवर मी औंढा नागनाथला गेलो होतो त्यानंतर तसेच क किनवटला असताना सहस्त्रकुंड बरं माहूरला माहूरालासुद्धा बाईकवर मी गेलो होतो माहुरचासुद्धा दर्शन घेतलं आहे जव बाईकचा वापर नेहमी माझ्याकडं नेहमीच असायचा आणि मी साईडवर असतानासुद्धा दररोज बाईकच्यानं जात होतो जवळपास दरोज शंभर किलोमीटर बाईकनं प्रवास करायचा नंतर तसा तो पुन्हा फील्डमध्ये जायचं असं माझा नि नित्यनेमच होता त्यामुळे बाईक ही माझ्याकडंसाठी खूप म्हणजे महत्त्वाचे आहे जसोपास मी एकोणीशे सत्त्याण्णवपासून बाईक वापरतो आजही मी जो आज वयाचे माझे त्रेसष्ट वर्षं चालू आहेत तरी मी आज बाईकचा वापर करतो बाजारात जाणे भाजीपाला आणणे लाँग टूर आता ह्या वयामध्ये मी लाँग टूरवर जास्त जर्नी करत नाही पण पाच पंचवीस तीस किलोमीटरचा जवळपास बाईकवरचा माझा डेली प्रवास चालू असतो शहरामध्ये जेथे आजूबाजूला कुठे जवळपास जवळच्या कुठं खेड्याला जायचं आहे तरी त्या ठिकाणी मी जाऊन बाईकवरचा वापर करतो हे पाच पन्नास तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये बाईकचा प्रवास करत मी आजही चांगल्या पद्धतीत करतो आणि एक प पन्नास शंभर किलोमीटरपेक्षा लाँग टूर विचार करताच असतो विचार कर करत असतो त्यामुळे बाईक ही एक चांगल्या प्रकारचं साधन आहे